शेती आणि त्यात समाविष्टीची कामे ही लोकांना माहिती असायलाच पाहिजेत कारण भारत हा शेतकरीप्रधान देश असल्यामुळे शेतीमधून जे उत्पन्न होते ते त्याच्यावरच सर्व हा भारत देश काय जग आधारित आहे आणि त्याच्यावरचं जो व्यवसाय चालतात शेतीवर ते त्याची माहिती लोकांना आवश्यक आहे आणि ती असायला पायजेच अशी माझी प्रांजळ इच्छा आहे कारण त्या शेतीपूरक उद्योग जे असतात शेतीपूरक उद्योगामधेच प्रॉफिट आहे जसं दूध डेरी आहे कुक्कुटपालन आहे किंवा फळबाग लागवड आहे अशाप्रकारे भरपूर व्यवसाय आहे त्यामध्ये आणि त्याची माहिती ही लोकांना असायला पाहिजे आणि त्याची माहिती असल्यामुळे लोकं त्याच्यामधे इंटरेस्ट घेतील आणि उद्योगाला लागतील शेतीपूरक जरी उद्योग असले तरी एकदम चांगले उद्योग आहेत त्याच्यात त्यांचा फायदाच होतो फायदा होऊन त्यामधे त्यांचं प्रॉफिट होते प्रॉफिट असल्याच्यानं त्याच्यामधे त्या जे आहे त्यांना एक काम लागते आणि सर्वात सोपे बिझनेस म्हणलं तर शेतीचा व्यवसाय असल्यामुळे कोणतंही जास्त टेंशन न घेता फक्त काम करत रहा आणि पीक घेत रहा पिका जेवढं जास्त घेईल तेवढा जास्त नफा त्याच्यामधे होते आणि सोबत त्याच्या जे कामं करतात त्याच्यामधे जर समजा कांदा असो भाजीपाला असो हे उद्योग एकदम चांगला आहेत आणि काही शेतीपूरक उद्योगातून तेल तेल उत्पादन आहे किंवा कपाशी उत्पादन आहे किंवा इतर चं तेल घान्यापासून जे तेल मिळते याच्यावरचा व्यवसाय कारण तेल हे प्रत्येकाला डेली लागणारवाला अत्यावश्यक असल्याच्याने त्याच्यात लोकांचा भरपूर व्यवसाय होतो कारण ती लागणारी वस्तू आहे आणि तसंच सोयाबीनपासून दूध पनीर चक्का हे जे अनेक पदार्थ बनवले जातात डेरी संबंधीच्या सामायिक समावेश करता यायला पाहिजेत आणि सोबत त्याच्यामुळे जो वर्कर आणि जे लोकांना काम त मिळते ते पण उद्योगांना चालना देखील मिळते आणि ते चालण्यामुळे लोकांचं जीवन देखील चांगलं होते आणि स्वतःचा व्यवसाय बनला जातो असे हे शेती पूरक उद्योग लोकांना माहित असायलाच पाहिजेत आणि त्यात शेतीसोबत पारंपरिक शेतीसोबत त्यांनी इतर पण व्यवसाय शेतीपूरक उद्योग हे करायला पाहिजेत अशी आमची इच्छा आहे